हो जीवनात खेळ हे खूप महत्वाचे आहेत कारण त्याच्याने आपण आपली शारीरिक क्षमता वाढवू शकतो आणि खूप सारे आजारही आपण त्यामुळे लांब ठेवू शकतो खेळ हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यात आणि भारतात खेळाला प्रोत्साहन करण्यासाठी ॲकॅडमी ओपन केल्या पाहिजे आहेत ज्यात मुलांना खूप कमी कॉस्टमध्ये म्हणजे लाईक खूप ज्यांना अफोर्ड करतील अशा कॉस्टमध्ये त्यांना शिक्षण दिलं पाहिजे